माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव नसला तरी एक उदाहरण देतो ज्यातून तुम्हाला सहलीबद्दल काही शिकता येईल समजा एका व्यक्तीने आपल्या मित्रांसोबत डोंगरावर ट्रेकिंगसाठी सहल आयोजित केली आहे सहलीची सुरवात छान होती पण मध्येच काही अडचणी येऊ लागल्या त्यामध्ये रस्त्याची रस्त्याचा चुकीचा मार्ग पकडणे हवामान खराब होणे आणि मित्रांच्या मद मतभेदांमुळे होणारी चिडचिड त्यातले काही मित्र सहलीसाठी व्यवस्थित तयारी न करता आले होते ज्यामुळे त्यांचा त्यांच्या अडचणी वाढल्या रात्रीच्या वेळी ठिकाण ठिकाण शोधण्यास समस्या येऊ लागली भोजन आणि पाण्याची व्यवस्था अपुरी पडली ज्यामुळे चिडचिड वाढली या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण सहल खूप त्रासदायक आणि थकाव थकवणारी ठरली या अनुभवातून शिकायला असं भेटले की तयारी महत्त्वाची आहे सहलीसाठी आवश्यक तयारी न केल्यास अडचणी येऊ शकतात योग्य सा सामान मार्गदर्शन आणि योजना असणे गरजेचं आहे संवाद मित्रामध्ये संवादाची कमतरता असल्याने समस्या उद्भवतात एकमेकांच्या विचारांना आदर करणे आणि निर्णय घेताना सर्वांचा समावेश करणे महत्वाचं आहे नियोजन नियोजन हवामान अन्न आणि निवास या गोष्टींचे नियोजन योग्यरितीने करणे आवश्यक आहे असं झालं नाही तर परिस्थिती आख्या आवक्या बाहेर जाऊ शकते सकारात्मक दृष्टिकोन कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे यामुळे आपली चिडचिड कमी होऊन समस्यांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते अशा प्रकारे वाईट सहलीतूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळते जे भविष्यातील सहलींना आनंददायक आणि यशस्वी यशस्वी वही बनते